वाचन हे आपल्याला व्यक्तिशः व्यक्तिमत्त्वासाठी समृद्ध करते त्यामुळे वाचन महत्त्वाचंच आहे असं मला व्यक्तिशः वाटतं वाचनामुळे विचारांची पातळी वाढायला मदत होते वि विचार हे आपले जेवढे उच्च दर्जाचे असतील तेवढे आपल्या व व्यक्तिमत्वाात फरक पडतो असं माझं स्पष्ट मत आहे वाचनामुळं आणि जे काय वाचतो याला पण महत्त्व आहे चांगल्या लेखकांची चांगली पुस्तकं वाच वाचल्यामुळं कधीही आपल्या भाषेत पण फरक पडतो व्यक्तिमत्वात फरक पडतो आपल्या दैनंदिन जीवनात फरक पडतो असं माझं मत आहे